हॅलो वीज वितरण महामंडळ गणेश कॉलनीच्या ऑफिसमधनं बोलत आहे ना मिसेस वैशालींचा नंबर आहे न हा वैशाली मॅम हो हो मी सविता बोलते आहे मी या एरियात नवीन राहायला आलेली आहे मग त्यामुळे तुम्हाला माझी वैयक्तिक माहिती असावी त्याकरिता मी तुम्हाला फोन केला आहे तुम्ही तुमच्या म्हणजे डेटामध्ये ती स्टोअर करून घेता का हां आमचा नवीन पत्ता आहे सविता राजपाल गणेश कॉलनी महाराणा प्रताप गार्डन अमरावती हां अठ्याण्णव तेवीस पंचावन्न पास्ष्ट सत्तर सविता राजपाल ॲट द रेट जीमेल डॉट कॉम तुम्ही मला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद